हां नमश्कार नमश्कार कोण बोलत आहे हां बोला

हां हां भेटून जाईल ना कितीपर्यंत लोन पाहिजे तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला लागेल तुमचे दोन पासपोट फोटो आधार काड पॅन कार्ड राशन कार्ड किंवा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक बिलाची झेरॉक्स तुमची आणि तुमचं तुमचं के वाय सी झालेलं आहे का हो इलेक्ट्रिक बिल तुमच्या स्वत च्या नावाचं किंवा वडिलांच्या नावाचं असेल तरी चालेल बँकेमध्ये आणून द्यावं लागेल तुम्हाला हो टाईमिंग दिलेलं आहे ना त्याचा दहा ते दोन टाईमिंग आहे आपला हो हो हो हो आपली बॅंक देते ना भाऊ आपल्या आता कसं आहे पाच वर्षांसाठी आहे दोन व तीन वर्षांसाठी आहे हो हो तुमच्या अमाऊंटच्या डिपेंडवरती आहे सगळं निंद आणि तुम्हाला कशासाठी पाहिजे तू इलेक्ट्रिकचं दुकान खोलायसाठी पाहिजे अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा ठीक बरं बरं ठीक आहे ठीक आहे येऊन जा दहा ते दोनमध्ये आहोत मी बसलेला